तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर बोलत आहात का सर मला टेंपल व्हिझिट करायची होती

महाराष्ट्रामध्ये कोण कोणते फेमस टेम्पल्स आहेत तर कोराडीला जायचं होतं तर माझं लोकेशन लष्करी बागेमध्ये आहे तर तिथनं कोराडीला जायचं होतं तर तुम्ही किती चार्जेस घेणार तसं पण जा आणि यायचं करायचं आहे

जायचं यायचं दोघी करायचं आहे हा पहाटे निघायचं आहे मला सहा वाजता परत सायंकाळी काय म्हटलं पुष्कळ पण पाच हजार रुपये पुष्कळ झाले ना लष्करी बागपासून तर कोराडीपर्यंत तर मग तुम्ही टायमवर ये येऊन जाल का तरी किती वाजता अच्छा ठीक आहे ना तर मग अच्छा ठीक आहे ना तसं मी तुम्हाला मग मॉर्निंगला कॉल करते तुम्ही येऊन जाल माय लोकेशन पाठवून देते तुम्हाला मी अच्छा ठीक आहे ना